पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे चांगले शिक्षणही भेटत नाही खराब परिस्थिती असल्यामुळे मुळे गरीब मुलांना चांगल्या शाळेतील एज्युकेशनही मिळत नाही त्यासाठी गवर्मेंटनी जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे व तिथली परिस्थिती सुधारणेही खूप महत्त्वाचे आहे ज्या करून गरीब गरजू व गरीब मुलांना त्यांचे चांगलं शिक्षण व चांगले कॉलेज मिळतील